नमस्कार साहेब पॅनसंदर्भात थोडी माहिती पाहिजे होती तर ऑफिस हेच आहे ना अच्छा सर माझं नाव रवी मी आत्ता आधी साताऱ्यामध्ये राहत होतो आणि आत्ता मी मुंबईमध्ये माझी बदली झाली तर आत्ताच मी इकडं आलो आहे आणि सर माझं ॲक्च्युली काय झालं आहे त्याच्यावरचा जो पत्ता आहे माझा पॅनकार्डवरचा तो माझा गावाकडचा आहे आणि तो पत्ता मला बदलून आता माझा नवीन मुंबईचा जो पत्ता आहे तो त्याच्यावर टाकायचा आहे तर त्याच्यासाठी काही अर्ज करायला लागतो का कागदपत्र काय लागतात किंवा मग ते ऑनलाईन पण होतं का याची जरा मला तुम्ही माहिती देता का आणि फोटो लागेल का त्याच्यासाठी माझ्याकडं इथलं जे नवीन माझं घर आहे ते म्हणजे स्वतःचं नाही आहे पण मी भाड्याने राहतो पण त्याचा मी भाडे करार केलेला आहे तर त्याची प्रत आहे माझ्याकडं लाईट बिल भरतो आम्ही पण ते लाईट बिल तर घरमालकांच्या नावाचं आहे आणि मी माझ्या माझं जे ऑफिस आहे त्यांच्याकडून पण एक पत्र घेऊन देऊ शकतो माझ्या पत्त्याच्या संदर्भातलं तर हे सोडून अजून काही कागदपत्र लागतील का